हॅलो सर सुरेश बोलतो आहे ते गॅस तेवढं गॅस सिलेंडर बुक करायचं होतं आपलं त्याच्यासाठी तुम्ही आलात तर चांगलं होईल कारण किंवा मोबाईलवरही तुम्ही गॅस बुकिंग केला तरी का कारण मी लांबचा प्रवास करून आलो होतो त्याच्यामुळे आता घरी स्वयंपाकासाठी सिलेंडरही संपलेला आहे आणि मला पण येणं काय शक्य होणार नाही त्याच्यासाठी त्याच्यामुळे मला यायला टाईम लागेल मग बुकिंग करणार मग होणार पोळी त्याच्यामुळे तुम्ही जर माझं गॅस सिलेंडर बुक केलं तर चांगलं होईल त्याच्यासाठी जो मला लागणारा मी ग्राहक माझा ग्राहक वितरण पत्ता देतो ग्राहक ओळखपत्र ही तुम्हाला सगळे जी काही लागणारी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी जी काय लागणारी माहिती आहे ती मी तुम्हाला देतो त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही माझं गॅस सिलेंडर बुक करायची प्रक्रिया करावी ही विनंती आहे माझा गॅस ग्राहक ग्राहक ओ ओळखपत्र ओळखपत्रावर नाव आहे अजय घेरे आणि वितरण पत्ता शिरगाव नियर मामा मे मामा मेस जवळ आहे पण सध्या प्रवास होता आणि माझ्याजवळ सध्या गाडीची गाडी उपलब्ध नसल्यामुळे मी काही येऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही परिस्थितीची थोडीशी परिस्थिती समजून घेऊन त्वरित प्रक्रिया करण्याची विनंती करावी